हो कारण आजकाल शाळामध्ये कम कम्प्युटर शिकवला जातो आणि तो अजून कितपत चांगलं शिकवते यावर आपण भर दिली पाहिजे कारण की तंत्रज्ञान एवढं प्रगतशील झाले की मुलांना त्यांच्या आ अभ्यास तर त्यांच्या कम्प्युटरसुद्धा करता येतो एखादा व्हिडिओ एखाद गणित गणित गणित सोडवायचं असेल तुम्ही ते पण तुमच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या कंप्युटरवर सोडवता येतं पण ते ते जे तंत्रज्ञानाने ते मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे आणि हे मुलांना शाळेतल्या मुलांना शिकवलंच पाहिजे